मी केळझर या गावात राहाते गावामध्ये एक विहार आहे गणपतीचं मंदिर आहे या जागी पर्यटक येतात म्हणजे येतात माझ्या घरामागं एक विहार आहे तिथे जाता वेळेत म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे तिथून सर्वजणं येतात मी इथून घरून गेले की तिथं एक जाताना एक स्टेज येते वरती चढायचा रस्ता आहे साईडनं गौतम बुद्धाची मूर्ती आहे मोठी जात मग कार्तिक पौर्णिमेच्या वेळेत कव्वाल्या असते तिथे अजून अजून बरेच काहीतरी असतं आता मला आठवत नाही मग ते झालं की मग चौदा एप्रिलला रस्ते आम्ही सर्वजणं वाईट कपडे घालतो सर्वजणं मग स घरून जाते डी जे वगैरे पूजा वगैरे होते तिथं मग घरी याय तिथे डान्स वगैरे रॅली गावभर फिरते पूर्ण झालं की डी जे असते खूप माहोल असते मग घरी येतो मग ते झाल्यावर मग आता गणपतीचं मंदिर तर तिथे जानेवारी महिन्यामध्ये यात्रा असते मोठीच्या खूप सारे दुकान लागते खूप सारे लोक येतात दूरदूरून अजून काला असते तिथे कोणाचे म्हणजे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये लग्नाचे हॉल आहे तिथं गणपतीची मोठी मूर्ती आहे शंकरजीची मोठी मूर्ती आहे असं पाण्याचा तलाव आहे आय थिंक सर्वजणं येते तिथं मस्त मजा करते जेवण असते तिथे बाकी सर्वजणं येऊन सर्वजणं कोणाची फॅमिली येते कोणाचा बड्डे सेलिब्रेट करते लग्नाची पण हॉल आहे असे करून सर्वजणं तिथे इन्जॉय करते